माझे आवडते लेखक हे शिवाजी सावंत आहेत शिवाजी सावंत यांची छावा कादंबरी लढत लाल माती निळी माती अशा विनिक ययाती अशा अनेक कादंबऱ्या मी व मला मी वाचलेल्या आहेत त्यांच्या लिखाणामध्ये ते एकदम त्यांचे लिखाण मला खूप आवडते त्यांनी लिहिलेल्या कर्णाच्या दा कर्णाची मृत्युंजय या कादंबरीनुसार कर्णाचे दानशूरतेला तोंड नाही आणि एवढी कुठलीही मराठी कादंबरी मी वाचलेली ना अप्रतिम कादंबरी मी वाचलेली नाहीत